होय मला मराठी भाषेची समज आहे आणि मला मराठीच्या विविध प्रादेशिक बोलींची माहिती आहे मराठी भाषा ही महाराष्ट्रातील प्रमुख भाषा आहे पण तिच्या विविध भागात बोलीचे भिन्न रूप दिसून येतात महाराष्ट्रातील प्रादेशिक बोली ह्या स्थानिक संस्कृती भूगोल आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असतात इथे काही प्रमुख मराठी बोलींची माहिती दिली आहे तरी मी आता ती माहिती तुम्हाला सांगतो कोकणी मराठी कोकण किनारपट्टीवर वापरली जाणारी बोली म्हणजे कोकणी यामध्ये कोकणी भाषेचा प्रभाव दिसून येतो सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात ही बोली भाषा वापरली जाते अहमदनगरी मराठी अहमदनगर जिल्ह्यात वापरली जाणारी बोली यामध्ये थोडासा उर्दू हिंद आणि हिंदीचा प्रभाव दिसून येतो पुणेरी मराठी पुणे आणि परिसरातील बोली यामध्ये शुद्ध आणि स्पष्ट उच्चारांचा वापर केला जातो आता तुम्हाला पुणेरी भाषा तुम्हाला ऐकावयास ऐकायचे असेल तर तुम्ही यामध्ये जावा की यूट्यूब चॅनल जावा डॅनी पंडित किंवा अथर सुदामे हे दोघं पुण्याचे आहेत त्यांचं मी यूट्यूब चॅनल बघा ते अस्सल पुणेरी भाषेत बोलतात मराठी पुणेरी भाषा बोली कशी बोलली जाते की त्यांची बोली कशी आहे बोलीची रचना कशी आहे हे आता वऱ्हाडी मराठी विदर्भातील बोली वऱ्हाडी बोलीत काही शब्द वेगवेगळ्या प्रकारात उच्चारला जातात आणि या बोलीचा लह लहेजा थोडा वेगळाच आहे त्यामुळे त्याला वऱ्हाडी म्हणजे विदर्भातील बोली असे म्हणतात खानदेशी मराठी खानदेशातील बोली ह्या बोलीतील गुजराती आणि आदिवासी भाषांचा प्रभाव जाणवतो दख्खनी मराठी दक्षिण महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वापरली जाणारी बोली म्हणजे दक्खनी मराठी ह्यात उर्दू आणि तेलुगुचा प्रभाव आढळतो मालवणी मराठी कोकणच्या माळवन भागात बोलली जाणारी बोली जी कोकणी भाषेच्या खूप जवळ आहे म्हणजे बघा आता ते ळचा ल करतं म्हणजे बेळगाव तर बेलगाव बाळ तर बाल कोळी तर कोली असते नि म्हणतात प्रत्येक बोलीची लिपी आणि उच्चार थोडे वेगळे असू शकतात पण त्या सर्व मराठी भाषेच्या मूलभूत रच समोरचनेशी जोडल्या आहेत आता मी सांगलीचा आहे तर आमची सांगली कोल्हापुरी सातारा इथली भाषा रांगडी आहे थोडी रांगडी म्हणजे काय आपण पुणेरी भाषा म्हणजे प्युअर मराठी म्हणजे पुणेरी भाषा त्यानी म्हणतात कुठं आहेस आम्ही काय म्हणतो कुठं आहे रे कुठं आहेस रे तू असं म्हणतो तर आमची रांगडी भाषा झालेली त्यामुळं कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातली भाषा बोलताना काही औरच वाटते ठीक आहे